माझ्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा निर्णय आला होता जो क सर्व लोकांच्या जीवनात येते तो म्हणजे माझा लग्नाच्या वेळेस माझा कसं प्रेम विवाह झाला आहे त्याच्यासाठी कसं आधी खूप जास्त असे रिस्ट्रिक्शन होते आमच्या घरी की फक्त आई बाबाच्याच मर्जीने आम्हाला लग्न करायचं होतं तर त्याच्यासाठी जेव्हा माझी जी प्रेयसी होतीमाझी जी गर्लफ्रेंड होती तिच्याशीच मला लग्न करायचं होतं म्हणून मी तर तिच्याशी लग्न करायसाट् करण्यासाठी खूप अशी धावपळ केली आपल्या घराच्यान्ला खूप असं त्यांना विनवणी केली सर्व सांगितलं तरीही माझ्या घरचे ऐकले नाही तर नाईलाजाने मला ते कोर्ट मॅरेज रजिस्टर मॅरेज मला करावं लागले तर तो निर्णय रजिस्टर मॅरेज करण्याचा जो निर्णय होता तो खूप कठीण होता माझ्यासाठी कारण की घरच्यांच्या शब्दाविरूध्द जाणे त्यावेळेला त्या वयामधे तो थोडं कठीण होतं माझ्यासाठी